हा सर बोला बोला बोला

आवाज येतो आहे बरं बरं बरं ते तुमच्या बिशनेच्या अकाऊंटविषयी मला बोलायचं होतं तुम्हाला सेटिंगचं तुमच्या अकाऊंटचं अकाऊंट राहिलेलं आहे कंप्लीट करायचं त्याच्या विषयी बोलायचं आहे हं हं तर मग त्याच्यासाठी मी कधी येऊ तुमच्याकडं उद्या येऊ का परवा येऊ बरं बरं बरं ते अकाऊंट आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि मार्च एंडिंगचा हिशोबही कंप्लीट करायचा राहिलेला आहे

बरं बरं बरं दुसरीकडं काम कुठं कुठं चालू आहे मग आपलं आता आणखीन काम कुठं कुठं चालू आहे बर बर बर बर ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही त्याला ते पण अकाऊंट आपण कंप्लीट करून घेऊ मग हा हो हो या यामधे एप्रिलपर्यंत आपण करून टाकू नंतर मग जून महिन्याचं पाहता येई तर कसं काय करायचं आहे हो ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही चालेल आणि उद्या मग मी अकरा ते बाराच्या दरम्यान येतो आणि ते अकाऊंटचं आपण एक कंप्लीट करून घ्यायचं आहे मग हां ठीक ठीक ठीक ठीक आहे काय प्रॉब्लेम तर काय येणार नाही हं चालेल चालेल ठीक आहे काय हरकत नाय ओ के ओ के ठीक आहे